हां सर नमस्कार हां हा खरं फोन आमच्या लँडलाईनची सेवा आम्हाला चांगली मिळत नाही म्हणून क ॲक्च्युली केलेला आहे खरं तर मी डा डायरेक्टली तक्रारच करतो आहे पण काय करू खूप दिवस आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो आहे कारण आम्ही गेले चारपाच दिवस फोन करतो आहे पण आम्हाला नुसतीच उडवाउडवीची उत्तरं येत आहेत हां खरं तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो काय झालेला आहे लँडलाईनला आम्ही कॉल करतो आहे ज्या ज्या कुणाला आम्ही कॉल करतो आहे त्यांना आमचा आवाज जात नाही कधी कधी असं होतं आमचा आवाज त्यांना जातो तर त्यांचा आवाज आम्हाला ऐकू येत नाही म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे आम्हाला लँडलाईनची सेवा जी आहे ती स्पष्ट आवाजात आम्हाला मिळत नाही आहे आम्हाला आवाज स्पष्ट ऐकू येत आम आमचाही आवाज जात नाही आणि त्यांचाही आवाज आम्हाला पष्ट येत नाही बहुतेक काय झालेलं असणार आहे एकतर वायरिंगमध्येही सुद्धा कुठंतरी प्रॉब्लेम असणार आहे आणि हो मागच्याच आठवड्यात बहुतेक काय झालं होतं एक मोठं वादळ झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मोठमोठ्या तारा पण खाली पडलेल्यात कदाचित मला वाटतं आहे की त्याच्यामुळे वायरिंगमध्ये पण बिघाड झालेला असणार आहे आणि त्याच्यामुळे कॉल ड्रॉप होतो आहे मध्येच फॉल कटसुद्धा होतो आहे म्हणजे फोन कॉलचा आवाज जात नाही ही एक समस्या आहेच आहे पण अजून एक समस्या ही आहे की आमचा फोन बोलता बोलता कटसुद्धा होतो आहे तर तेही नाही व्हायला पाहिजे आणि कसं आहे आम्ही तुमचं बिल पण आम्ही दर महिना वेळच्या वेळी भरतो आहे पण आम तुमची सेवा पण आम्हाला तशी मिळायला पाहिजे ना तुमची पण सेवा आम्हाला विनाव्यत्यय मिळायला पाहिजे पण तसं होत नाही आहे आमचा फोन कॉलिंगमध्ये सारखा व्यत्यय येतो आहे मग तो व्यत्यय कुठल्याही प्रकारचा असेल मग तो कॉल ड्रॉपमध्ये असेल कॉल कट होण्यामध्ये तो व्यत्यय असेल तर कधी कधी अस्पष्ट ऐकू येणं हाही एक प्रकारचा व्यत्ययच आहे आणि तोही आम्हाला बऱ्याच वेळेला ऐकू येतो आहे त्याच्यामुळे काय करावं ते आम्हाला कळत नाही आहे आणि शिवाय कास कसं झालं आहे बरोबर आहे मान्यच आहे बरेचजणांकडे मोबाइलसुद्धा आहे पण अजूनही आम्ही लँडलाईन सेवा ठेवलेली आहे आणि जर आम्हाला जी हा ही जर समस्या दूर नाही झाली तर आम्हाला थोडा वेगळा विचार करावा लागेल आम्ही मग आमचं लँडलाईन बंद करावं की काय या मुद्द्याकडे पण आपण आम्ही आलेलो आहोत पण दुसऱ्या बाजूने असंही वाटतं आहे की नाही बाबा की याच्या समस्या दूर झाल्या तर बरं होतील आणि म्हणून तुम्हाला कॉल केलेला आहे तर कृपया आमच्या समस्येचं लगेच निराकरण करा आणि आम्हाला असा हा आवाज ऐकू येत नाही आहे अस्पष्ट आवाज ऐकू येतो आहे किंवा मध्येच फोन कट होतो आहे किंवा काही वायरिंगचा दोष असेल तर कृपया तुमच्या वायरमनला इथं पाठवा त्याला जे काय दोष झाला असेल जो काय दोष असेल तो शोधायला लावा आणि शोधलेल्या दोषावरती तात्काळ उपाय करा आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करून आमचा लँडलाईनची सेवा आम्हाला कृपया लवकरात लवकर दुरुस्त करून द्या ओके सर ओ धन्यवाद